हॅलो नमस्कार काय चाललं आहे आपल्या कंपनीची काय काय अवस्था आहे सध्या हां हां हां हां बरोबर हां बरं मग त्यांला व्यवस्था काय केली त्यांची बरोबर बरोबर बरं हां पण आपल्या ना जरा पुढे थोडंसं नेण्यासाठी आपलं जे प्रॉडक्शन ज्या कंपनींना आपण पुरवणार आहोत त्याच्यासाठी ते वाडी वाढीव होणं गरजे गरजेचं आहे मग त्याच्यासाठी तुम्ही काही

कारण आपलं धोरणच ते आहे ना की आपला पुढे आलेख मोठा व्हावा म्हणून बरोबर ना हां

बरोबर म्हणून म्हणून तुम्हाला त्या एवढंच करायचं आहे की त्यांच्या ज्या काही गैरसोई आहेत त्या पूर्ण करा म्हणजे आपला संपूर्ण व्यवस्थित प्रोडक्शन होत जाईल आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक अजून गोष्ट करावी लागेल की जी आपली साधनं आहेत ती बरोबर आहेत का अद्ययावत आहेत का किंवा आपल्याला नवीन आणावी लागतील का ते पण जरा त्याच्याकडे लक्ष दिलं त मला वाटते प्रॉडक्शन आपलं जे आहे ते वाढत जाईल हो की नाही हां बरोबर बरोबर हं छान होईल थँक्यू